महानगरपालिका काही ठिकाणी काम करते तर काही ठिकाणी काम करत नाही काही काही गावांमध्ये तर अक्षरशः कचराकुंड्यासुद्धा नाही आहेत ते कचरकुंडी नसल्यामुळे काय होतं की रा तिथल्या आजूबाजूचे परिसरामध्ये राहणारी जी माणसं आहे ते कचरा टाकायला ज्या वेळेला येतात तो कचरा टाकून ते जातात पण नंतर तो वाऱ्यानी कचरा तो वाऱ्याच्या प्रवाहामध्ये इतर आजूबाजूला जाऊन कोणाच्या घरी जातो तर कोणाच्या अंगणात जातो असा इकडेतिकडे जातो तर जसं कचरा टाकला जातो तर माझं मत असं आहे की ज्या वेळेला एखादी महिला किंव पुरुष ज्या वेळेला कचरा टाकाला जातो तर सोबत त्यानी एखादी माचीसची काडी घिऊन जावं आणि जो तुमचा सुका कचरा असेल तर त्या सुक्या कचऱ्याला तिथेच त्यानी आग लाऊन तो कचरा तितल्या तिथं जाळलेलं बरं प्रशासन जेव्हा तो कचरा उचलतो एका ठिकाणावरणून उचलून तो दुसऱ्या ठिकाणी जी जागा आहे तिथे नेवून टाकतो पण त्या कचऱ्याची काही विल्हेवाट लागत नाही आहे तर त्या कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे तर महानगरपालिकेनी प्रत्येक गावामध्ये कचरकुंडी जशी ठेवली जाते तसे त्या कचऱ्याची विल्हेवाटसुद्धा लागते का याचंही महानगरपालेनी सातत्याने त्याचा आढावा घेतला पाहिजे